हॅलो आनंद बोलत आहेत का आनंद नमस्कार मी नीता बोलते आहे बरं मला थोडं प्रॉपर्टीबद्दल माहिती करून घ्यायचं होतं तर आपल्याकडे काही प्रॉपर्टी आहे का अशी हां हां हां हां मला अच्छा मला थोडं की नाही आपल्याकडे रेडिमेट काही घरं असतील हाऊस असेल तर ते सांगाल आणि काही फ्लॅट सिस्टममध्ये असेल तर ते पण सांगाल मला

अच्छा अच्छा ठीक आहे तर आणि वन बीएचके टू बी एच केमध्ये काही आहे का आपल्याकडे रेड्डी अच्छा अच्छा हं काय रेट आहे सर त्याचा मला रेट सांगता

मला तर सध्या टू बी एच के जे आहे त्यामध्ये मी थोडी इंट्रेस्टेड आहे घेण्यामध्ये आणि बरं याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे काही फार्म हाऊस वगैरे जसं तुम्ही बोललेलात तर हं तर ही कुठल्या साईडव म्ह साईडमध्ये आहे

ओके चालेल त्याच्यामध्ये काही डिस्काऊंट वगैरे आहे का रेटमध्ये आपल्याकडे ओके चालेल चालेल तर मला थोडं मी इंट्रेस्टेड आहे बघण्यामध्ये तर आपण कधी जाऊ शकतो बघायला ओके चालेल चालेल हां

ओके सर चालेल चालेल तर मग आपण उद्यालाच जाऊ या बघायला मग ठीक आहे हां ओके थॅंक्यू थॅंक्यू सर